हॅलो हां नमस्कार मला आपल्या चित्रपट प्रदर्शनासाठी आमंत्रित केल्या आहेत ते निमंत्रण मिळालं आहे तर त्यासाठी आभार आपले सर्वप्रथम आणि मला जरा तपशील हवे होते उपस्थित राहण्यासाठी मला खरं तर चित्रपट प्रदर्शनामध्ये खूप रुची आहे वेगवेगळे भाषेचे सिनेमे पाहायला चित्रपट पाहायला मला खूप आवडतं आणि त्यातून आपल्याला वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारे चित्रपट जास्त चांगले असतात त्यामुळे तुम्ही आत्ता जे काही चित्रपट प्रदर्शन करणार आहात त्याचं मला तपशील मिळाला तर फार बरं होईल त्यामुळे मी वेळेवर उपस्थित राहू शकते तर मला त्यासाठी कोणता चित्रपट आहे चित्रपटाचं शीर्षक काय आहे त्याचा सारांश काय आहे विषय काय आहे त्यामध्ये कोण कलाकार काम करणार आहेत केलेलं आहे आणि या प्रदर्शनासाठी आपण कोणती तारीख आणि वेळ निवडला आहात कुठे हे प्रदर्शन आहे आपलं ठिकाण ह्याची मला तपशील हवा आहे तर त्यासाठी कृपया मला मार्गदर्शन केलं तर फार बरं होईल आणि कोणत्या विषयावर आहे आणि काय सारांश आहे ह्याचा तर त्याची सुद्धा मला आपण माहिती दिलीत तर फार बरं होईल मी उपस्थित राहीनच त्या दिवशी फक्त मला त्याचे तपशील कळवा आणि पुन्हा एकदा आपण मला या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आमंत्रित केल्या आहेत त्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद